मी एक मी जवळजवळ एक वर्ष अकाउंटन म्हणून सी एच्या हाताखाली त्यांच्या हाताखाली किवा त्यांचा पी ए म्हणून मी जॉब केलेली आहे तर आम्ही एका ऑफिसमध्ये चौघजणं काम करायचो आम्ही तिघाजणांचा आमचा संबंध चांगला होता पण एक माझा एक असा कलीग होता की त्याच्यासोबत मला थोडीही पटत नव्हती किंवा माझे त्याचे विचार ते जुळत नव्हते तर एक दिवस असं झाले की आमचे जे सी ए सर होते निंबेकर सर तर ते एक दिवस ऑपसेंट होते तर त्यामुळे मी त्यांचा पी ए होतो तर मी आणि तो माझा कलीग ज्याच्यासोबत माझे थोडी पटत नव्हती तर आम आम्हा दोघांना सरांनी एक काम दिलं होतं की तुम्ही सर्व बिझनेस किंवा सर्व इन्स्टिट्यूटला जाऊन एकदा भेट द्या आणि तिथून जाऊन यु ए बील किंवा जी एस टीचे बील्स आणि बँक स्टेटमेंट्स हे घेऊन या तर त्या वे घेऊन या असे सांगितले होते तर तो ती वेळ होती ट्वेंटी सेवन मार्च आणि थर्टीफर्स्ट मार्चला बिझनेस ची बॅलनशीट तयार होते तर त्यामुळे ते शेवटचे दिवस होते तर आमच्यामु खूप कामे असल्यामुळं ते त्या कलीगसोबत मला जायचे काम पडलं तर त्याचे माझे थोडे पटत नव्हते परंतु नाईलाजाने सरमुळे किंवा सी ए सरमुळे मला जायचं काम पडलं तर मी त्याच्यासोबत असा वावरलो की मी फक्त त्याला जास्त बोललो नाही कधीच मी फक्त कामापुरतंच बोललो त्यानं बँक स्टेटमेंट मागितल्या किंवा आम्ही कलीग की आम्ही असे जवळचे आहो की आमच्यामध्ये एकही दुराभाव नाही आहे किंवा दुराभास नाही आहे आम्ही दोघं चांगले मित्र आहोत मित्र म्हणून भाऊ म्हणून काम करतो असं आम्ही बिझनेस म्हणून दाखवलं जेणेकरून की आमच्या बिजनेसला कोणतंही लॉस होणार नाही असं मी वागलो होतो त्यानंतर मी फक्त एवढंच केलं त्यांना जेवढं कामाबद्दल आम्हाला सरनं सांगितलं तेवढंच मी त्याला बोललो शिल्लक एक वाक्यसुद्धा बोललो नव्हतो जेणेकरून आमचा जे मोटीव होता जे आमच्या अकाउंटंट ऑफिसचं सी ए ऑफिसचा ते दुसऱ्यांना समजलंही नाही आणि आमचं चांगलं कामसुद्धा झालेलं होतं